हॅलो मी श्रुती बोलते तर मला तुमच्या कॉलेजमध्ये ना मीन्स य मेरिट थ्रू ॲडमिशन झालं आहे माझं तर मग माझं ॲडमिशन झालेलं आहे पण म मला काही क्वेश्चन्स होते रिलेटेड टू माय फील्ड हो तर मग माझं असं म्हणणं होतं तुम्हाला काय वाटतं कोणती इंजिनिअरिंग बेटर राहील नाही माझं मेरीट थ्रू ॲडमिशन झालं आहे

मी आत्ता आय टीनी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतलं आहे मेरीट थ्रू पण मग मला एक असं डाऊट होता म्हटलं विचारून बघू कोणाला तरी म्हणून मी तुम्हाला जस्ट कॉल करून विचारायचं

हां हां हां आणि कोणत्या कोणत्या कंपनीज येता म्हणजे आणि त्यांचं पॅकेज कुठपर्यंत जातं तुमच्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट थ्रू

हां तेचं विचारायचं होतं प्लेसमेंट रिलेटेड पण आणि प्लेसमेंट डायरेक्ट कॉलेज थ्रू येता की आपल्याला पुढे काही करावं लागतं त्यासाठी कोर्स हो ठीक आहे बाकी अजून काही तुमच्या कॉलेज रिलेटेड काही फॅसिलिटीज आहे काय इंजिनअरिंगसाठी आणि म्हणजे काही लोकांचं असं असतं नाही का गवर्मेंट कॉलेज थ्रूच इंजिनिअरिंग केली पाहिजे असं तसं किंवा चांगल्या कॉलेज थ्रू गेलं पाहिजे तर मग माझं असं म्हणणं आहे की प्रय प्रायवेट कॉलेज थू पण आपल्याला चांगल्या प्लेसमेंट भेटता का ओके नाही तेच तो नाही नाही तोच डाऊट होता एक थँक्यू क्लिअर केल्याबद्दल थँक्यू